गेल्या काही दशकामध्ये मेनली म्हणजे खास करून आफ्टर कोविड आफ्टर कोविड पॅंडॅमिक सिचुएशननंतर लॉकडाऊननंतर लोकांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन त्याचप्रकारे नोकऱ्यांचा खूप काही म्हणजे खूप आमूलाग्र बदल घडून आलेला आहे ह्यामध्ये खूप नवीन संधी उपलब्ध झाल्या आहे त्यात मेनली म्हणजे वर्क ॲट होम डिजिटल प्लॅटफॉर्म हे खूप जास्त उदयास आले आहे त्यात तुम्ही टिकटॉक म्हणू शकता टिकटॉक तर सध्या बॅन झाले आहे पण आता इंस्टाग्राम रील यूट्यूब शॉर्ट्स त्यानंतर सँपचाट सँपचाट हे एक भरपूर इफेक्टीव्ह हे एक फेमस झालेलं आहे त्यामध्ये पण स्पॉटलाइट म्हणून एक कन्सेप्ट येतो रील टाइप तो भरपूर फेमस झाला आहे यामध्ये तुम्हाला नवीन संधी अशा उपलब्ध झालेल्या आहेत की तुम्ही यूट्यूबर बनू शकता ह्यामध्ये रेसिपी टाकू शकता हे करू शकता त्याचप्रमाणे वर्क ॲट होममधे तुम्ही डाटा एंट्रीचे काम करू शकता आयटी स्टुडंट असेल तर आयटी कंपन्यांचे काही प्रोजेक्ट घेऊ शकता त्यानंतर ॲफिलिएटेड मार्केटिंग रेफर अँड अर्न कन्सेप्ट अशा प्रकारचे लॉकडाऊननंतर खूप काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्याला संधी उपलब्ध झालेल्या आहे किंवा खूप सारे ऑप्शन आलेले आहेत त्याचा आपल्या तरुण पिढीवर किंवा आताच्या पिढीवर खूप जास्त फरक पडत आहे त्याचप्रमाणे हा पीरियडखाली असल्यामुळे यामध्ये कूकिंग रेसिपी केक बनवणे या सगळ्या याचा खूप जास्त उदयाला आला लोक घरी असल्यामुळे वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायचे केक ट्राय करायचे या सगळ्याचा खूप आमूलाग्र बदल झालेला आहे त्याचप्रकारे ग्रोसरी शॉप किराणा शॉप हे गल्लोगल्ली दिवसेंदिवस उघडत आहे लोकांचा त्याकडे पाहायचा नजरिया बदललेला आहे पहिले किराणा दुकान म्हणजे प्रतिष्ठेचे वस्तू प्रतिष्ठेचा व्यवसाय नसायचा पण आज किरणा दुकान दूध डेअरी अशा काही ज्या आहे त्याच्याकडे तरुण वर्ग हा आकर्षित होतो आहे या सगळ्या सिचुएशनात तरुण लोकांचे असे विचार आहे की एकतर फार्मसी फील्डमधे जायचं मेडिकल फील्डमधे जायचं किंवा फूड फील्डमधे जायचं कारण की या दोन्ही फील्डमधे खूप काही स्कोप त्यांना वाटतो जशाप्रकारे आता नुसतं चहा म्हणजे टीच्या फ्रेंचेची या दहा दहा लाखाच्या बजेट राह राहत लोकांचं आणि दहा दहा लाखांचे लोकांचे चहा शॉप किंवा चहा स्टॉल कॅफेचे सेटअप आहे पहिले जे चहा म्हटलं की टपरी टपरी किंवा नाश्त्याच्या दुकानावर चहा मिळायचा त्याचा जास्तीतजास्त सेटअप आपण पाच ते दहा हजार रुपायांचं कन्सिडर करू शकतो तोच बिझनेस आता त्याच बिझनेसचे आता फ्रेंचेची दिल्या जातात हा एवढा आमूलाग्र बदल आफ्टर लॉकडाऊन आणि पेंडेमिक सिचुएशननंतर आलेला आहे त्याचप्रकारे सध्याचे जे तरुण आहे ह्यांना कारण माहीत नाही पण का बरं हे खूप मोबाइलच्या अतिवापरामुळे म्हणा किंवा कशामुळे खूप एकाकी झालेले आहे डिप्रेस झालेले आहे त्याच्यामुळे हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा मोबाइलवर किंवा पी सीवर हे कोणीना कोणी मैत्रीची संधी शोधत असतात की कोणी नवीन बोलायला भेटेल काही शेअर करायला भेटेल त्याचप्रकारे त्याचं मनोरंजन करेल किंवा कॉमेडी करेल खूप जास्त कल गेलेला आहे सगळं डिप्रेशन सगळा ट्रेस दिवसभराचा मिनिमाइज करायसाठी हे लोक तासन् तास नुसतं रील्स स्क्रोल करत राहतात यूट्यूब शॉर्ट्स हे करत राहतात ती यूट्यूब शॉर्ट्स किंवा रील्स पाहतापाहता त्यांचे दोन दोन तीन तीन तास कधी चालले जातात हे त्यांना ही ठाऊक नाही पडत आणि बरेच तरुण मी अस पाहतो ईवन माझ्याच घरात माझे दोन लेकरं आहे त्यांची सिचुएशन तीच आहे मला दोन मुलं आहे जय आणि यश दोघेही रात्री मला रोज त्यांच्यावर ओरडावं लागतं रोज रात्री ते सहज अकरा वाजता जेवण केल्यानंतर बेडवर पडल्यानंतर दोन दोन वाजेपर्यंत सहज मोबाइल पाहत बसतात विचारणा केली असता काय करताय तर काही नाही यूट्यूब शॉर्ट्स पाहताय रील्स पाटत आहे म्हणजे इंस्टाग्रामवर टाइमपास करणं सँपचाटवर टाइमपास करणं वेगवेगळ्या सोशल मीडियावर असच काहीतरी कॉमेडी पाहत बसणं किंवा टाइमपास करणं ही आताची फॅशन झाली आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढीला फक्त मला असं वाटतं काहीतरी मनोरंजन किंवा त्यांना एक कॉमन एक आजार असं लागला आहे की मला करमत नाही किंवा करमत नाही हे चार वर्षांच्या मुलापासून तर तीस वर्षांच्या मुलापर्यंत सेम कंडिशन आली आहे बोर मारत आहे करमत नाही आहे ही एक विचित्र रोग किंवा नवीन प्रकारचा रोग या मुलांना लागलेला आहे असं मला वाटतं